हॅलो

हां बोला साहेब

अच्छा हां मी मी प्रिन्सिपल बोलतोय सेंट थॉमस स्कूलचा आणि असं आहे तुमचं दोन मुलं ना आणि मुलं आणि मुली आहे की दोनो मुलं आहे अच्छा तुम्हाला एक फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडमधे ऍडमिशन पाहिजे फर्स्ट स्टँडर्डचं फर्स्ट स्टँडर्डचं वन वन पॉईन्ट फाय लॅख्स ए ईयरली हां आणि सेकंड स्टँडर्डचं दोन लाख त्यामध्ये असं असं आहे की तुम्हाला सगळं मटेरियल आमच्या स्कूल स्कूल स्कूलमध्ये भेटणार प्लेग्राउंड आहे आमच्याकडे सगळ्या ॲक्टिव्हिटीच्या सगळ्या पुस्तकचं युनिफॉर्म्सचं शूजचं पी टी ड्रेसचं सगळंच यामध्ये इन्क्लुड आहे हां आणि आपल्याकडे ॲमिनिटीजमधे प्लेग्राउंड आहे कम्प्युटर लॅब आहे क्रिकेट आहे आपल्याकडे टेबल टेनिस आहे व्हॉलीबॉल आहे ॲथलेटिक्स आहे हे सगळं सगळं स्पोर्ट्स आपल्या कॅम्पसमधे होतो आहे हॉकी सांगा तुम्ही स्केट्स हां तुम्ही ई एम आय सिस्टम तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला ते पण फॅसिलिटी भेटणार इकडे तसं नाही तुम्हाला एकदा सगळं अमाऊंट भरायचं आहे एक सर्टन अमाउंट तुम्हाला इनिशियली तुम्हाला डिपॉझिट करायचं आहे आम्हाला नंतर त्यांचा काय ब्रेकअप असणार आम्ही तुम्हाला गाईड करणार तुम्ही एकदा स्कूलमध्ये येऊन या मुलीला आणि मुलाला पण घेऊन या लोकांना पण बघू द्या कसं स्कूल आहे काय काय ॲमेनिटीज आहेत कॅफेटेरिया पण आहे इकडे कॅफेटेरिया पण असा आहे की आम्ही जंक फूड नाही सर्व करतो मुलांना सगळं हेल्दी फूडही आम्ही मुलांसाठी ठेवलं आहे कॅ कॅफेटेरियामध्ये पण फर्स्ट स्टँडर्डचं मॉर्निंग टाइमिंग आहे सात वाजता ते एक वाजतापर्यंत आणि से सेकंडचं पण सेम टाइमिंगच आहे सकाळी सात ते एक वाजतापर्यंत तुम्ही डायरेक्ट म सोमवारी या ना तुम्ही सोमवारी या साडेनऊ दहा वाजतापर्यंत मी ऑफिसमध्ये असणार तुम्ही या तुम्हाला काय काय क्वेरी असते काय काय नाही काय डॉक्युमेंट तुम्हाला लागेल काय नाही लागेल हां हां फर्स्ट फ्लोरमध्ये माझी ऑफिस आहे कोणाला पण सांगा मला प्रिन्सिपलला भेटायचं आहे ॲडमिशनसाठी तर ते गाईड करणार कुठे आमची माझी केबिन आहे न काय आणि तुम्ही येऊ शकता ओके ओके थँक्यू